नमस्कार आम्ही वॅक्सिन उपकेंद्रावर जाणार आधी तिथं जाऊन पहिले तिथल्या कर्मचाऱ्याशी थोडी माहिती घेणार बुवा कोणती वॅक्सिन उपलब्ध आहेत किती वॅक्सिन उपलब्ध आहेत बुवा आहेत की नाही उपलब्ध वॅक्सिन आमच्या सर्व परिवाराला घेण्यासाठी एवढ्या एवढ्या वॅक्सिन आहेत का तुमच्याकडे कोणती आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार थोडीफार माहिती घेणार आम्ही आणि जे डॉक्टर सांगतील त्याच्यानुसार टायमिंग त्यांचा विचारणार आम्ही सर्व त्यांच्यानुसार मग आम्ही आमची प्रक्रिया करेल चालू बुवा मी आमच्या फॅमिलीला सांगेल बुवा हे एवढा एवढा टाईम आहे एवढ्या एवढ्या टाईमला जायचं ही ही वॅक्सिन कोविड ही ही वॅक्सिन उपलब्ध आहे एवढ्या एवढ्या वॅक्सिन आहे आणि गर्दी कमी वगैरे आहे त्यानुसार आम्ही आमचं टायमिंग बियमिंनुसार जाणार वॅक्सिन घेणार आम्ही